मी ॲमेझॉनवरून एक स्मार्ट वॉच मागवली होती त्याची येण्याची डेट पंचवीस तारीख अशी दाखवली आहे तर प्लीज तुम्ही मला सांगाल का की वॉच कधी येनार आहे जर ती पंचवीस तारखेला आली तर बरं होईल कारण मला सव्वीस तारखेला गावाला जायचं आहे